मागील आठवड्यात मी ऑनलाईन स्टोअरवरून सनग्लासेस ऑर्डर केले होते पण ते त्याची एक बाजू जी होती ती खूपच सैल होती सारखी पडत होती आणि त्यामुळं मग ते पुन्हा रिटर्नसाठी पण प्लेस केले त्यानंतर मला माझे पैसे पुन्हा मिळाले देखील आणि मला घ्यायचे तर आहेत सनग्लासेस पण तेच तर त्याला ते खूप लूज निघाले होते मला पुन्हा ऑर्डर प्लेस करावी लागेल त्यासाठी मी ते तसे सैल मी वापरले पण असते पण आता ते पडले वगैरे तर तसं प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मग मला ते रिप्लेस करावे लागले